हॅलो मी दरडानगर येथून स्नेहल बोलत आहे काही वेळ पूर्वी मी डॉमिनॉज इथून पिझा चार पिझा ऑर्डर केले होते तर मला आता फक्त तीन पिझा पाहिजेत एक कमी करायचा आहे